महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्वीपासूनच विविध धर्मातील तील संत महंत खूप महाराष्ट्रात होऊन गेलेले आहेत त्यामध्ये संत ज्ञानेश्वर तुकाराम समर्थ रामदास स्वामी असे विविध संत एकनाथ असे विविध संत महाराष्ट्रात होऊन गेलेले आहेत त्यांचे त्यांच्या ग्रंथातून आम्हाला धार्मिक मार्गदर्शन मिळते तसेच सध्या रामदा आपले रविशंकर आणि तुमचे ते कोण राम रविशंकर वगैरे ये हेही मार्गदर्शन करतात इंदुरीकर महाराज हेही ह्यांचेही प्रवचन कीर्तन असते तेही मी नियमितपणे ऐकतो